शिलाई मशीनचे काम करायला मला फार आवडते ते मी पहिल्यापासून करत आले आहे शिलाई मशीनमध्ये मला ब्लाउज बुटीक वगैरे करायला बुटीक टाकायला फार आवडते त्याच्यासाठी मी स्टारटिंग शिलाई मशीनपासून केलेली आहे सुरुवातीला मी छोटे छोटे कामं घेत होती आता त्यात काही प्रमाणात मला बदल पडला आणि मोठे मोठे थोडे फार कामं येऊन राहिली आहे माझी अशी महत्वाकांक्षा आहे की मला याच्यापेक्षा जास्त मोठं काम करायचंय फार मोठं बुटीक टाकायचं आहे माझ्याजवळ माझ्या कमीत कमी दहा ते पंधरा बाया असल्या पाहिजे त्यांनी ते पण काम त्यांनी पण हे काम शिकले पाहिजे त्यांची महत्वाकांक्षा वाढल्या पाहिजे त्या कामातून त्यांना त्या काम करण्यामध्ये आनंद आला पाहिजे तसेच त्यांना काम काय असते आणि त्याच्यातून दोन पैसे कसे मिळवता येईल त्याचे ते प्रयत्न ते करत आहे बुटीक टाकतांणी म्हटलं की त्यात भरपूर बाया लागतात बुटीकमध्ये नवीन नवीन डिझाईन वगैरे ब्लाउजमध्ये तयार होतात नवीन नवीन प्रकारचे डिझाईन असल्या की बाया लोकं त्वरित येतात कारण आजकाल बायांची हॉबी झाली आहे नवीन नवीन प्रकारचे ब्लाउज घालायची फार आनंद येतो त्यांना नवीन प्रकारचे डिझाईन वगैरे ब्लाउजमध्ये असले की तसेच ते बुटीक म्हटलं की धावतच येतात कोणताही विचार करत नाही आणि एकदमच म्हणजे आवड असते त्यांना बुटीकचं नाव घेतल्या बरोबर ते डिझाईन वगैरे टाकले की त्यांना ते ब्लाउज आवडले की डबल डबल अशा प्रकारे मला हे बुटीक टाकून मोठ्ठं बुटीक बनवायचं आहे थोड्याशा बाया जमा करून त्याच्यातून मोठ्ठा व्यवसाय सुरु करायचा आहे